काही दिवसांआधी थर्टी टू इंचाची येल जीची टी वी घेतलेली आहे आम्ही ही एल जीची टीवीची कॉलिटी जी आहे ती अतिशय वाईट आलेली आहे कारण त्यांची जी पिच्चर क्वॉलिटी आहे ती बरोबर नाही आहे मध्येच ज्या आहेत त्या रेषा येत आहेत आणि पिच्चर बरोबर दिसत नाही आहे पिच्चर ट्यूब जो आहे त्याचा तो खराब झाला आहे लवकरच त्यानंतर त्याचा जो साऊंड आहे साऊंडची कॉलिटी बरोबर नाही आहे साऊंडमधेपण खूप डिस्टबन्स येतो आहे मध्येच आवाज वाढतो आणि मध्येच आवाज कमी होतो आहे आवाज क्लिअर ऐकायला येत नाही आहे आणि याच्यामध्ये खूप फंक्शन्सपण दिलेले नाही आहेत जे आपल्याला पाहिजेत नॉर्मल टीवीमध्ये ते पण फंक्शन्स नाहीआहेत याला पेन ड्रायवसुद्धा अटॅच करता येत नाही आहे आणि याला फोनपण कनेक्ट करता येत नाहीआहे तर असे खूप सारे ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामुळे ही टी वी आम्हाला अजिबात आवडलेली नाही आहे आणि या टीवीमुळे आम्हाला कुणालाही सॅटिस्फाईड झालेले नाही आहेत